कोणत्या याला करायची आहे तुम्हाला के जी वन की के जी टू अच्छा तर मी ए बी सी कॉलेजची मतलब शाळेची मॅम बोलत आहे प्रिन्सिपल तर तुम्हाला कधी करायची आहे ॲडमिशन हो चालेल ना ना आमच्या स्कूलबद्दल म्हणजे आमच्या स्कूल मतलब आमच्या स्कूलचं चांगला आहे म्हणजे गॅदरिंग वॅदरिंग होतात आणि सगळं सु सुविधा आहे फी वगैरे काही नाही पाच हजार आहे आणि त्या फीज आणि त्या फीजमध्ये कपडे वगैरे सगळं आमच्यामधलं स्कूलकडूनच आहे ती सगळं आमच्याकडूनच आहे फी तुम्ही पाचशे कमी करून टाक जा तुम्ही इस्टॉलमेंटला देऊ शकता का स्कूल तर आमचं रेगुलरच चालू राहते काही नाही एक तारखेपासून डॉक्युमेंट्स काही नाही आधार कार्ड पासबुक बस आणि बँक लागते ना